महाराष्ट्र सर सरकारच्या आरोग्याशी जोडलेल्या ज्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राजमाता जिजाऊ माता बालआरोग्य आणि पोषण मिशन आणि भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या अंतर्गत राज्य जे आहे आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चांची समस्या हाताळत आहे दारिद्र्यरेषेखालील पिवळे अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधाधारक औरंगाबाद अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर जिल्ह्यातील वर्धा असे एकूण चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्र धा पत्रक धा शेतकरी कुटुंबे आणि शासकीय आश्रमशाळेतील महिला आश्रमातील महिला अनाथालय वृद्धाश्रमातील श्रेष्ठ नागरिक तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब खर्चाची मर्यादा जर सांगायची झाली तर योजने अंतर्गत समाविष्ट उपचारपद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदर स्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रतिकुटुंब दोन लाख एवढी आहे